हो मी सकाळी किंवा स संध्याकाळी चाल नियमित चालत असते सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी अगदी आवर्जून चालते चालण्याचे फायदे खूपच आहेत सग कोणताही व्यायाम नाही केला आणि फक्त चालण्याचा व्यायाम केला तरी तो सगळ्याला कव्हर करतो त्यामुळे चालणं खूपच चांगलं आहे आता चालण्यामुळे फायदा सगळ्यात म्हणजे माणूस दिवसभर ॲक्टिव राहतो हा सगळ्यात मोठा फायदा आहे कंटाळा किंवा फ्रस्टेशन यासारखी दुखणी आपल्याला अजिबात नसतात चालण्यामुळे आपली चयापचय क्रिया म्हणजे डायजेस्टिव्ह डायजेशन सगळं किंवा रक्ताभिसरण रेस्पिरेशन यासारख्या आपल्या शरीरातल्या ज्या काही प्रोसेस असे त्या सगळ्या खूपच छान राहतात आणि नियमित चालल्यामुळे तर प त्याचा फायदा नक्कीच होतो चालण्यामुळे जे फायदे होतात ते जेवढे सांगू तेवढे कमीच आहे कारण चालण्यात चालता चालता आपण एकतर मोकळ्या हवेत चालतो मोकळ्या हवेत च चालल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहतो आपल्याला निसर्ग बघताना आपले डोळे दीपून जातात एक आल्हाददायक वातावरणात जातो त्यामुळे नकळत आपल्या अल त आपल्याला हसू येतं आपण सतेज राहतो सगळ्यात महत्त्वाचं आणि चालण्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं त्यातही त्या त्यातल्या त्यातही काय चालणारे लोकं हे नियमित चालणारे असतात त्यामुळे चालता चालता एकमेकाशी हाय हॅलो हे होतंच पण ते हाय हॅलो झाल्याने सुद्धा एक मैत्रीचं वातावरण तयार होतं आणि आपण कुणाशी तरी बोलतो आहे याचा आनंद मिळतो अर्थातच चालत चालत बोलणं हे योग्य नाहीच आहे पण नुसतं एकमेकाला भेटलो तरी आपल्याला खूप आनंद होतो चालल्यामुळे आपण ॲक्टिव राहतो आपल्या मानसिक तणाव ताणतणावातून मुक्त होतो आपल्या डोक्यात इतर बाकीचे जे दिवसभराच्या चिंता असतात काळजी असतात या सगळ्या काही वेळापुरत्या बाजूला होतात आणि त्यामुळे आपला मेंदू खूप फ्रेश राहतो आपण नक्कीच चालण्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो आणि आपणही खूप छान राहतो